हं आम्ही गेलो होतो घुमायला द्वारकामध्ये द्वारका वॉटर पार्क नागपूर नागपूर व माझ्या गावापासून तरी पंचावन्न किलोमीटर दूर आहे आणि नागपूरपासून द्वारका तरी तीस सावनेरकडं असल्यामुळे तीस पस्तीस किलोमीटर दूर आहे जाण्यात तर खूप मज्जा आली प्रवास एकदम छान होता तिथे जाऊन म्हणजे आम्ही कार केली होती कारमध्ये गेलो होतो माझ्या दोन तीन मैत्रिणी मी होती आणखी ड्रायवर एक सोबत हं रस्ता थोडा कठीण होता कारण ते खूप आत होता रस्ता जंगलामध्ये असल्यासारखा रस्ता थोडा ट्रॅव्हलिंगमध्ये थोडं प्रॉब्लेम गेला बाकी सर्व ठीक होतं द्वारकामध्ये आल्याबरोबर आम्ही पहिले ट्विक तिकीट घेतली तिकीट होती तिथे सातशे रुपये पर पर्सन एंट्री केल्यावर एक मोठ्ठासा स्विमिंग पूल त्या त्याच्यानंतर वेव लाइन्स वेव लाइन्समध्ये भरपूर गर्दी होती वेव लाइन्समध्ये खूप मज्जा आली नंतर आम्ही नागा स्लायडिंगमध्ये गेलो तिथे पण खूप छान छान स्लाईड झाली ती पण नंतर त्याच्या बाद आम्ही रेन डान्सकडे वळलो रेन डान्सकडे वळल्यानंतर झिप लाईन झिप लाईनच्या बाद हं मग आम्ही आलो लंच करायसाठी तिथे सर्वजण मिळून लंच केला गप्पा गोष्टी केला एन्जॉय केला नंतर हं ते सर्व झालं नंतर मग आम्ही गेलो ॲडवेंचरकडे ॲडवेंचरमध्ये झुले वगैरे होते ते झुलून झाल्यावर थोडं थोडं ते चांगलंही वाटलं पण थोडं चक्कर वगैरे चा त्रास चालू झाला पण मजा खूप आली एक वेगळीच मजा असते सर्वजण सोबत असतात तर आणि तो क्षण जीवनातला खूप चांगला क्षण असतो आणि नंतर आम्ही वापस आलो